मोकळ्या वेळात वेळ घालवायची गोष्ट जर झालीच तर मी मोकळ्या वेळात मी माझ्या मित्रांना फोन करतो आणि त्यांच्या सोबत मी क्रिकेट खेळायला जातो क्रिकेट खेळायला जी मजा आहे ती वेगळीच मजा आहे आम्ही सर्व मित्र क्रिकेट खेळतो क्रिकेट खेळल्यानंतर आम्ही म्हणजे क्रिकेट खेळल्यानंतर वापस घरी आलो आणि घरी वापस येऊन जर मोकळा वेळ मला काढायचा असेल तर वेगळ्या वेळासाठी मोबाईल हा एकदम उत्कृष्ट पर्याय आपण बोलू शकतो मोबाईलवर आपण काहीही करू शकतो आपण कोणतेही यूट्युबवर कोणतेही व्हिडिओ बघू शकतो कोणताही गेम खेळू शकतो आपण कोणाशीही बोलू शकतो फोनवर इन्स्टाग्राम चालू असेल तर इन्स्टाग्रामवर आता रील्स बनवतात ते आपण रील्स बघू शकतो आपण स्टोरीज लिहू शकतो कुणाची स्टोरी बघू शकतो स्टोरी म्हणजे ते त्यांच्या जीवनामध्ये आता काय करत आहेत काय चालू आहे त्यांच्यामध्ये स्टेटस त्यांचा ते आपण सर्व काही बघू शकतो वापस यूट्यूबवर कोणतेकोणते गाणी ऐकू शकतो नवीन नवीन अन खूप चांगलं चांगलं गोष्टीही शिकू शकतो आपण एवढं सगळं मो मो मोबाईलवर करू शकतो तर माझं मी पूर्ण मोकळा वेळ मी त्यामध्येच घालवतो धन्यवाद